माझ्या शहराबद्दल सांगायचं म्हटलं की तर भरपूर काही गोष्टी आवडतात जसं तारांगण म्हणून आहे इकडं ऑक्सिजन पार्क आहे या खूप आवडतात कारण ऑक्सिजन पार्कमध्ये कसं नैसर्गिक वातावरण राहते शुद्ध हवा कुठल्याही प्रकारचं प्रदूषण रहात नाही आणि खूप सारी लोक तिथं फिरायला येतात सुंदर आणि नैसर्गिक वातावरण असल्यामुळे आपलं शरीराची आणि तब्येतीची काळजी तिथे चांगल्या प्रकारे होऊन जातं आपल्याला खूप चांगला स स ऑक्सिजन मिळतो त्यामुळे आपली तब्येत चांगली राहते त्यामुळे मला ते ऑक्सिजन पार्क आणि माझ्या शहरामधलं हे सर्वांत जास्त आवडणारं ठिकाण आहे